हं मला वाटत होतं पहिले की माझं हॅणरायटिंग बरोबर नाही आहे पण जेव्हा एक सर होते लुकेत सर त्यानं म्हटलं नाही तुझी हॅणरायटिंग बरोबर आहे पण जे तू लिहिते ना तू घाई गडबडमध्ये लिहिते तू बरोबर नाही लिहीत म्हणून ते सरनं मला खूप हे केलं की असं नको लिहू आरामानं लिही इतकं घाई करन घ घाई करून तू लिहिणार ना तर तुझं हँडराईटिंग बरोबर नाही येणार आणि खूप सर लोकं होते जे म्हणत होते की नाही तुझं हॅणरायटिंग चांगली आहे पण तुम्ही स्पीडली लिहाय चूस केली आहे तर तुझी हँडराईटिंग आहे ना तुला मेडिकलमध्ये जायचा असतं पण नाही एक लुकेत सर होते त्यांना म्हटलं की नाही जे तू जसं लिहिते तसंस लिही पण थोडं आरामानं लिही आणि वाचू वाचू लिही तू काय लिहीत आहे तू जेव्हा लिहिते ना तर तू लिहिते बरोबर आहे पण जे तू अक्षर आहे तर ते सांगलं नाही त्याच्यामुळे तू तू प्रॅक्टिस कर खूप चाए त्यानलं मला बाराखडी लिहिण्याची खूप खूप वेळा त्यानं मला पनिशमेंट केलं आहे की तू असे नाही लिहू असं नको लिहू तसं लिही खूप काही समजावलं की असं लिही हे कर हे पेन वापर ते पेन वापर तू असं आरामानं लिही त्याच्यामुळे तुझं हॅणरायटिंग चांगलं होणार एक तेच सर होते लुकेत सर जे मला खूप जास्त सपोर्ट करत होते पण जा आणि जास्त आणि जे बाकीचे न सर लोकं होते ते म्हणत होते की नाही तुझं हॅणरायटिंग असंस राहणार आहे